आमच्या जवळच्या शहरातील म्हणजे अलिबागमधील मल्टिप्लेक्स सिनेमा म्हणजे बी एम व्ही सिनेमा त्यामधे ब्रह्मा विष्णू महेश हे तीन प्रकारचे थिएटर आहेत जो महाराष्ट्रातील थिम वाईज पहिला सिनेमागृह आहे ते व सगळे थिएटर हे ए सी आहेत त्या एक मराठीसाठी साधारण एक शंभर रुपये तिकीट असतं आणि हिंदीसाठी दिडशे रुपये तिकीट असतं त्यातील एक ब्रह्मा जे थिएटर आहे हे मिनी थिएटर आहे पण त्यामधे रेड कार्पेट कोच हे एक मस्त आहे जे तिथे बसून सिनेमा बघायला जरा अजून चांगलं वाटतं तसंच त्या सिनेमामध्ये आपल्याला कॅन्टीन आहे ज्यामध्ये आपल्याला काही थंडा स्नॅक्स अशाही वस्तू मिळतात एक म्हणजे आवर्जून म्हणजे पॉप कॉर्न असे मिळतात त्या नंतर ते म्हणजे त्या चांगलं सुविधा असलेलं ते आहे थिएटर आहे आणि आपल्या ह्याच्यामध्ये तिकिटामध्ये आपलं मनोरंजन पण होतं आणि जवळ जवळ ते तीस चाळीस लोकांचं तिथं रोजगार हे पण होतं तर एक त्या थिएटरला जाऊन बरं वाटतं